यवतमाळ जिल्ह्यात तसे तर वाहतुकीचे सगळेच साधनं उपलब्ध आहेत सामान्य सर्वसामान्य जनतेसाठी परंतु प्रत्येक साधनाचे वाहतूक साधनाचे म्हणजे वेगळे वेगळे बिल असतात वेगळे वेगळे रे रेट असतात आणि जनता त्यांच्या बजेटच्या अनुसार ते साधनं जे आहे ते अफोर्ड करतात जसं समजा एक खूप खूब गरिबीतनं म्हणजे गोरगरिबाचा मुलगा आहे तर त्याला शाळेत जायचं असलं तर त्याच्याकडे तेवढे तर पैसे नाही की तो म्हणजे दररोज तो ऑटोरिक्षाने किंवा बसने जाऊ शकेल तर तो तर बिचारा आपला म्हणजे सायकल घेऊन शाळेत कसा बसा चालला जाईल परंतु जे रईस लोकं आहे जे म्हणजे श्रीमंतांच्या घरचे मुलं आहे तर ते लोकं सायकलने नाही जाणार आहे ते लोकं तर त्यांचं जे एफर्ट आहे ते कमी करणार तर ते लोकं कार त्यांच्याकडे जी साधनं असली किंवा जर ते नसलं तर ते म्हणजे दररोज ऑटोने प्रवास करू शकल शाळेपर्यंत किंवा कुठे जर जायचं असलं आणि तसंच सर्वसामान्य माणसासोबतही असते म्हणजे जी जनता जे कमवते किंवा जे ज्यांचे जास्त पगार आहेत तर ते लोकं कार वगैरे ऑफोर्ड करू शकते पण ज्यांच्याकडे स नाही आहे पर्याय नाही आहे ज्यांच्याकडे पैसे नाही आहे तर ते लोकं सायकल किंवा मोटार वगैरे मोटरसायकल तसा वापर करून आपला जो प्रवास आहे ते करतात